हॅलो आकाश भाऊ बोलत आहेत का आकाश भाऊ नमस्ते मी अर्चना बोलते आहे भाऊ तुमच्याकडे भाजीपाला आहे न हं अच्छा तुमच्याकडे कुठलाकुठला भाजीपाला आहे मला ते हवं होतं कोणतं कोणतं आहे गवार चवळी भेंडी

अच्छा ठीक आहे ही जी आहे चवळी जी आहे चवळी कशी किलो दिली दादा आणि भेंडी कशी दिली आहे आणि वांगे कसे किलो दिले अच्छा तर दादा मला किनई दोन किलो भेंडी हवी आहे चवळी पण मला एक किलो पाहिजे आहे आणि वांगे दोन किलो पाहिजे आणि टमाटर आहेत का तुमच्याकडे हा तर टमाटर पण मला एक किलो हवे आहे ठीक आहे तर दादा हं तर हे जे आहे हे किती रुपये होतील याचे हं

चवळी मला दोन किलो लागणार हो हो हो हो हो हो हे पूर्ण मिळून किती पैसे होतील आपले अच्छा ठीक आहे तर दादा हे मला घरपोच भेटणार की मला यावं लागेल दुकानामधे

अच्छा ठीक आहे तर मग मी हा तर संध्याकाळपर्यंत भेटून जाईल न मला भाजीपाला पूर्ण ठीक आहे तर मग मी किनई संध्याकाळी आपल्या दुकानामधे येते आणि मी दुकानातून मग मी पिकअप करते चालेल न हं हं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा